विशिष्ट ऋतूमध्ये आजार होतातच पावसाळ्यात कोलोरा हिवाळ्यात सर्दी आणि ताप हे तर होणारंच आहे कारण की माहीत आहे का वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे हे आजार होता होणे शक्य म्हणजे याच्यासाठी आहे की पावसाळ्यात कसं आहे मच्छरं हे ते सर्व राहतात त्याच्यामुळे हे आजार होणारच आहेत आणि अशा याच्यावर आम्ही उपचार एकच करतो की आम्ही जे कडूलिंब आहे कडूलिंबाच्या साली त्या ते काढून आणतो आणि त्या चांगल्या शिजवतो शिजवून त्याचा रस पितो आणि भुईमुगाचा रस पितो आम्ही आणि निंबाचा पाला पण पितो आणि त्या कडूनिंबाच्या पाल्यानं आम्ही आंघोळ पण करतो तर अशा याच्यावर आम्ही ते उपचार करतो घरगुती